मी पुण्याला एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करीत होते ती तेथे माझी पोज एम्प्लॉयी म्हणून होती मी माझे कॅबिनमध्ये एकदा बसून होते अचानक रिसेप्शनवरून कॉल आला बॉसने मला बोलवले आणि एक इम्पॉर्टंट फाईल माझ्या हातात सोपवली त्यामध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स प्रोजेक्टसाठी ठेवलेले होते ती फाईल घेऊन मी नंतर माझ्या केबिनमध्ये आली ती फ फाईलवर थोडं फार रिसर्च केलं काम केले आणि डेक्सटॉपवर ठेवून दिली त्यानंतर काही कारणास्तव मी बाहेर गेली असता कॅबीन्सची साफसफाई चालू होती नकळत कर्मचाऱ्याकडून फाईल हर हळ हरवण्यात आली नंतर मी परत आली असता त्या फाईलची खूप शोधाशोध केली मला भीती वाटली मी खूप घाबरले अब की बॉस रागवतील वगैरे नंतर त्या क्षणी मला आठवले की मी ती मी त्या फाईलची एक्स्ट्रा कॉपी पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवली होती ते त्यानंतर परत त्यावर काम करून सर्व काही इन्फॉर्मेशन परत प्रिंट्स काढून ते फाईलमध्ये लावल्या आणि फाईल जशी होती तशी बॉसकडे परत सोपवली तेव्हा कुठे मला थोडाफार दिलासा मिळाला की बॉस रागवतील रागवणार नाही अशा प्रकारे मी परिस्थिती हाताळली